भारतीय अन्नप्रकारांमध्ये खरंच खूप वेगळेपण आहे कारण की दक्षिण भारतामध्ये त्यांचं ते वेगळं आहे कोकणात गेले की कोकणाचे अन्न अन्नाचे प्रकार वेगळे आहेत किंवा इकडं इश् वरती हिमालयात गेले तिकडंच अन्नप्रकार वेगळा आहे मध्य भारतातील वेगळा आहे महाराष्ट्रातच बघा की कोकण इकडं आहे इकडं महाबळेश्वरमध्ये तिकडं तिकडचं अन्नप्रकार वेगळं आहे मसाले दैनंदिन म्हणजे असं काय मसाले द हेच केले जातात चटणी वगैरे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळं हे करून भाजून ते तयार ठेवलं जातं आणि ती पूर् पूर पूर्ण वर्षभर वापरलं जातं यूज केले जातं दक्षिण भारतात कसं मग इडली डोसा उत्ताप्पा असले अन्नप्रकार आले दक्षिण भारतामध्ये आता इकडं महाराष्ट्रामध्ये मग ज्वारी बाजरी असेल भात इकडं पुरणपोळी चणाडाळ नेहमी पुरणपोळी बनवली जाते म महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तिकडं वेगळं बनवलं जातं सणांच्या बाबतीत कोकणामध्ये समुद्रकिनारपट्टी जवळ असल्यामुळे ते माशावरती त्यांची उदरनिर्वाह निर्वाह चालतो ते तिकडं मासे मासेच त्यांचं अन्न आहे पण ज्यावेळेस कोकण सोडून आपण सह्याद्री ओलंडून इकडं मा परत मा महाराष्ट्रात आलो तर तिकडे तिकडं महाराष्ट्राचा अन्नप्रकार वेगळा आहे आता हिमालयात तिकडे गेल्यानंतर तिकडचं अन्नप्रकार सुद्धा वेगळा आहे कारण भारतात अगोदरच विविधतेने मन म्हणतात भारतातले विविधतेने नटलेलं नटलेलं भारत देश म्हटलं जातं कारण खूप विविधता आहे अन्नामध्ये सुद्धा खूप विविधता आहे तसं पाह्यला गेलं तर मग खूप मोठं क्षेत्रीय क्षेत्र आहे ना भारताला तर सर्वच ठिकाणी एकच अन्न नाही वापरलं जात